शिल्पकला करताना तशा फारशा काही आव्हानं असे येतातच असं नाही कधी कधी येतात कारण दरवर्षी एक एक टाईपचाचं गणपती करावं असं कधी वाटतं नाही त्यामुळे एखाद्याचा गणपती बघणे किंवा कधी आपण तीर्थयात्रेला गेलो तर त्या ठिकाणी मंदिरातले विशेष प्रकारचे गणपती काही काही कर्नाटकमधले त्यांची जी आर्ट आहे त्या आर्टम आर्टमधले जे गणपती आहेत ते अतिशय चांगले आहेत असे निवडक गणपती बघित ल्यानंतर खूप बरं वाटते आणि त्याप्रकारचे गणपती करावे असं मला खूप वाटतं पण ते खूप अवघड आहे कारण त्याचं कोरीवकाम आणि त्यांची करण्याची शैली ही जशी खूपच अवघड आहे त्यातल्यात् मी एक गणपती करायचा प्रयत्न केला तो इडगुंजीचा गणपती तो फार फेमस आहे तो द्विभुजा गणपती म्हणजे उभा आहे दोन हात आहेत त्याला अप अतिशय अप्रतिम मूर्ती आहे ती मूर्ती मी माझ्या घरी गणपतीच्या वेळेस तशीच मूर्ती मी बनवली आणि त्याच प्रकारचं मंदिर तो गाभारा लाईट्स तसंच केलं होतं आता कधी कधी आव्हानात्मक असतं मग त्यावेळेस मी माझ्या मित्रांची मदत कर घेतो सेट तयार करणे किंवा गणपतीचं डेकोरेशन करणे तर त्या वेळेस मग त्याला संयुक्तिक असणारं जे डेकोरेशन आहे तर ते डेकोरेशन कसं असावं या बाबतीत थोडीशी चर्चा करतो मित्रांची मदत घेतो आणि चुका तर होतातच कधी कधी म्हणजे कधी कधी रंग रंग चुकीचा दिला गेला की काय असं कधी कधी थोडंसं अभावाने वाटतं पण कधी कधी ती चूक असेल असं पण नाही वाटत चुकांवर चुका जर झाल्या तर माझी काही जी मित्रमंडळी आहेत ती त्याबाबत मार्गदर्शन करतात मग त्याच्या मग त्याप्रमाणे मी थोडंसं त्या त्या प्रकारे बदल करतो किंवा करून घेतो